इतर भाषेच्या तुलनेत मराठी भाषा यासाठी चांगली वाटते की ती आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषा समजताना खूप सोपी आणि सरळ जाते त्या कारणानं मला तरी असे वाटते की मी दुसऱ्या भाषेला वाईट म्हणणार नाही पण मराठी भाषा पण तेवढीच चांगली आहे जेवढी चांगली इतर भाषा आहे